नमस्कार सर सर उद्या मराठीचा पेपर आहे ना सर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होतं अच्छा अच्छा

सर हे दहा मार्काचे म्हणजे जे किती किती किती लिहावं लागेल त्यात म्हणजे एका वाक्यातले राहतात की त्याच्यात दहा ओळीला अच्छा असे किती प्रश्न राहतील सर त्यात अच्छा म्हणजे पहिले दहा मार्क पाच मार पाच मार्काचे दोन निबंध पण राहील का सर याच्यात काही हँडरायटिंग वगैरेसाठी काही असं मार्क राहतो का कटतात वगैरे असं काही म्हणजे ते थोडंसं काळजीपूर्वक लिहावं लागेल ते तेवढं चेक केल्या जाईल म्हणजे काना उकार वगैरे याच्यात ग्राम ग्रामरशी संबंधित काही प्रश्न राहू शकतात का

हे ग्रामर कुठल्या कुठल्या प्रकारचं विचारतं म्हणजे काही असं राहतं का त्यात वेगळं काही अच्छा अच्छा आणि रिकाम्या जागा जोड्या लावा वगैरे काही अच्छा जोड्या लावा म्हणजे आपल्या ह्या अभ्यासक्रमानुसार राहतील की असं ज जनरल बरं बरं ठीक आहे